मला मराठी भाषा बोलता येते मराठी भाषेला काना मात्रा वेलांटी उकार ह्या सगळ्या गोष्टी आहेत काही शब्द असे आहेत ज्याला काना मात्रा वेलांटीसुद्धा नाही आहे मग ह्या सगळ्या गोष्टींमध्ये प्रत्येक शब्दाचा अर्थ वेगळा आहे प्रत्येक अर्थाचा शब्द प्रत्येक अर्थाला शब्द वेगळा आहे मग या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आपण मराठीमध्ये खूप चांगल्या प्रकारे बोलू शकतो मग मराठीला अजून की कसं चांगलं करता येईल तर मराठी बोलताना जेणेकरून समोरचा माणूस मराठी बोलला पाहिजे इतकी सोपी मराठी आपण बोलायला हवी मग ती कशी असू शकते की मला कुठे जायचं आहे तर मग विचारायचं आहे आपल्याला किंवा नवीन माणसाला शिकायचं आहे आपल्याकडून त्या गोष्टीवरती की बाबा तो जेणेकरून आपल्याला विचारेल की मला इथे जायचं आहे तर मी कसं जाऊ तर मग त्या त्या गोष्टीसाठी तो उपयोग करू शकतो की नळ स्टॉप आहे नळ स्टॉपला मला जायचं आहे तर नळ स्टॉप कुठे आहे मग अशा प्रकारे पण आपण त्याला करू शकतो बोल बोलू शकतो